हा कोण हो हो बोला ना अहो ताई सध्या तर आमची परिस्थिती नाही आहे वो हो ठीक आहे तुमचं हो ते सर्व ठीक आहे ताई पण सध्या प्रॉब्लेम चालू आहे म्हणूनच आम्ही भरू शकत नाही ना हो ठीक आहे पण आता भरू पण आता काही कसं बरं बरं बरं ठीक आहे पाहतो बा हो हो हो ठीक आहे ठीक अजी आम्ही बाहेर आहोत नाही आम्ही कामाला गेलो होतो ना म्हणून हा बरं बरं ठीक आहे पाहतो मग मी हो हो भरू पण आता पाहा लागंल ना पहिले पैसे तेव्हाच भरू नं हो हो ठीक आहे ठीक आहे